माझ्या घरी पुष्कळ असे फुलांचे झाडे लावलेले आहे ते पाहून मला खूप आनंद होतो आनि ते माझ्या घरी मोगरा झेंडू शेवंती गुलाब वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब वेगवेगळ्या प्रकारच्या शेवंंत्या असे लावलेले आहेत आणि ते झाड पाहून मला खूप आनंद होतो ते झाडांचा स्मेल पारिजातकांच्या झाडाचा स्मेल असा खूप पसरतो ते आणि सकाळच्या टायमाला त्या झाडांना पाहलं की असं वाटतंय की ते आमच्या घरातले जीवच आहे आणि ते त्यांचा स्मेल घेऊन आम्हाला खूप आनंद होतो